जर वेगळ्या देशात प्रवास करण्याची संधी मिळाली तर मी पॅरिसमध्ये जाईन कारण मला पॅरिसमध्ये जायचं आहे मला तो देश खूपच आवडते आणि तिकडचा फॅशन खूप आवडते कारण पॅरिस फेमस आहे फॅशनासाठी तिकडचे कपडे तिकडचे लोक खूपच जास्त स्टँडल असतात मी तिकडच्या फॅशन आपल्या जीवनामध्ये इम्प्रूव करीन मला तिकडे जाऊन खूप सारे कपडे घ्यायचे आहेत त्याच्या फॅशन सेन्से इम्प्रूव करायचं आहे आणखी मला जाऊन आयफेल टावर बघायचा आहे आयफेल टावर बघण्या आहे बघायसाठी मी तिथे जाईल आणि तिकडचे व्यूस तिकडचे लोक तिकडचे रेस्टॉरन तिकडचं जेवण तिकडच्या फे फॅशन तिकडचे कपडे ते मला सगळं बघायचं आहे आणि तिकडचा फील एक्स्पिरीयन्स करायचा आहे आणि मला तिथे जाऊन खूप जास्त मजा येईल मला तिथे जायचा आणि मी तिथे नक्की जाईल